हो जनावरांसाठी चरायला कुरणे उपलब्ध शहरी भागामधले कुरणे उपलब्ध नाही आहेत कारण शहरी भागामध्ये जागा कमी असल्यामुळे तला तबेला असतो ना तबेल्यामध्ये गाई गुरं शेळी मेंढी जी काय असेल ते प्राणी पाळले जातात आणि ते ते मग तिथे त्यांना पूर्ण उपलब्ध नसतात जसे की चारा गवत बोलतात ना गवत वगैरे उपलब्ध नसतं त्यांना खाण्यासाठी मग काहीशी तिथली ते नाश्वन पिके आणून त्यांना चालली जाते त्याच्यावर कीड कीटक असतात कीटकामुळे ते खाऊन त्यांना त्यांच्या पोटामध्ये काय रोग निर्माण होतो ते त्यांना ते बीमार पडतात प्लस त्यांना आजार होऊन ते त्यांना अंगावर फोडी वगैरे येतात त्यांच्या तोंडावर वगैरे फोडी येतात त्यांच्या डोळ्यावाटी पाणी वगैरे येतं प्लस त्यांच्या प्लस का त्यांच्या पोटामध्ये सुद्धा दुखायला लागतं आणि प्लस ते सारखे झोपून असतात कुंबायला लागतात ओरडायला लागतात आणि चारा कुरा कुरणे नसल्यामुळे म्हणजे गवत वगैरे नसल्यामुळे त्यांना प्लास्टिक वगैरे खा भूक लागल्यानंतर प्लास्टिक वगैरे सुद्धा खाऊ शकतात प्लास्टिक खाल्यास नंतर त्यांच्या पोटामध्ये सुद्धा रोग तयार होतो प्लस त्यांना पाण्याशी कमतात आणि मुंबई शहरामध्ये मुंबई शहरामध्ये पाणी म्हणजे पाणी वगैरे स्वच्छ नसतं कुठले पण गटारातले वगैरे पाणी नाल्यातले वगैरे पाणी पिऊ शक येतात ते आणि त्यांना आजार खूप आजार मोठ्या प्रमाणात आजार होतं आणि प्लस त्यांना झाल्यानंतर त्यांच्या बाळांना ते प्लस त्यांच्यासोबत असणाऱ्या जवळ म्हणजे गाई गुरं त्यांना सुद्धा होऊ शकते